गुड इव्हिनिंग हां विजय टूर्स अँड ट्रॅव्हल्स का सर सर मला एका ट्रीपच्या पॅकेजच्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करायची होती आपण पुढच्या पंधरा दिवसांमदे साऊथ इंडियासाठीचं आपलं काही पॅकेज आहे का

बरं मला सर हो मी येऊ शकते मी ॲवेलेबल आहे पण मला या पॅकेजच्या संदर्भात आपल्याकडून काही सविस्तर इन्फॉर्मेशन हवी आहे की आपल्या या पॅकेजचे रेट्स काय असतील आणि या पॅकेजमध्ये तुम्ही आम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या सवलती देऊ शकता

हो हो नक्की नक्कीच तर मला समजा तिथे साऊथ इंडियन पद्धतीचं जेवण नाहीच आवडलं तर तिथे मला मराठी पद्धतीचं जेवण वगैरे अवेलेबल होऊ शकते का

हां हां हां हां हां

मग या सर टूरसाठी लगेच बुकिंग करावं लागेल का मग ऑनलाईन ऑफलाईन आपले दोन्ही मोड अव्हेलेबल आहेत का ऑनलाईन जर असेल तर मग मी लगेच करू शकते ओके थँक्यू सर हां ओके ओके हॅलो हॅलो